आमच्या भागामध्ये सकाळ लोकसत्ता लोकमत संध्यानंद अशी मराठी वृत्तपत्रं मिळतात इंडियन एक्सप्रेस टाइम्स ऑफ इंडिया द हिंदू अशी इंग्लिश वू वृत्तपत्रं मिळतात दैनिक भास्कर दिव्यभास्कर अशी हिंदी गुजराती अशा वेगवेगळ्या भाषांमधली पण वृत्तपत्रं मिळतात वृत्तपत्रं वर्तमानपत्रं हे खरंतर बऱ्याच वेळा असं असतं की काही तरी उगाचसारखं गुन्हेगारी किंवा राजकारण ह्याच्याबद्दलच असतं फक्त पण असं नाही आहे गू वर्तमानपत्रामध्ये एक माझा आवडता स्तंभ म्हणजे की वाचकांचा पत्रव्यवहार म्हणून एक असतं ते मला खूप आवडतं वाचायला त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये ना बऱ्याचदा आपण एकाच शहरात राहत असून सुद्धा आपल्याला शहर इतकं मोठं झालं आहे आता पण वेगवेगळ्या शहराच्या कानाकोपऱ्यातल्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्या आपल्याला वाचकांच्या पत्रव्यवहारामधून नक्कीच समजू शकतात उदाहरणार्थ कुठे पाण्याचा प्रॉब्लेम आहे कुठे भटक्या कुत्र्यांचा प्रॉब्लेम आहे कुठे काही खड्डे आहेत रस्त्यावर काही कॉर्पोरेशनने काम नीट केलं नाही आहे रस्त्याची कामं कुठे काही त्यामुळे अपघात संभवतो कुठे काही ए अपघात झाला आहे मे बी असं काय काय बरंच त्यातून आपल्याला समजू शकतं काही काही वेळा पर्सनल गोष्टी कोणाकोणाच्या हरवल्या आहेत किंवा कोणाची बॅग राहिली आहे रिक्षामध्ये कुठे अजून बस स्टेशनवर किंवा असं ते ही त्याच्यातून कळतं काही काही माणसं हरवल्याचं कधी कधी ती सापडल्याचंही त्यातून आपल्याला कळतं किंवा बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाही पण बऱ्याच गंभीर सामाजिक प्रॉब्लेम्स समस्या ह्या ज्या असतात त्या आपल्याला तिथे वाचकांचे पत्रव्यवहार वाचून अगदीच समजू शकतात आणि आपल्याला त्याची कधी कधी जाणीवही नसते की हे होत आहे आपल्या शहरांमध्ये पण आपण त्यापासून खूप लांब असतो मग अशावेळी ते आपल्याला वर्तमानपत्रांमधून नक्कीच समजू शकतं त्याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे की त्याच्यात फक्त काही तक्रारी किंवा काही नकारात्मकच लिहिलेलं असतं असं नाही आहे बऱ्याचदा वाचक त्याच्यामध्ये बऱ्याच काही चांगल्या गोष्टींचं कौतुकही करत असतात सरकारची कामं किंवा एखाद्या सोशल संस्थेने काम सोशल वेल्फेअरसाठी काम करणाऱ्या संस्थेने केलेल्या एखाद्या कौतुकास्पद कामांबद्दल पण त्याबद्दल लिहिलेलं असतं कुणाचे सत्कार झालेले असतात ज्यांनी सामाजिक कार्यामध्ये खूप मोठा वाटा उचललेला आहे तर अशा सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यातून कळतात आणि आपल्यालाही त्याच्यातून एक पॉझिटिव्ह होप मिळते किंवा एक चांगलं काम करण्याची वृत्ती आपल्यात पण जागृत होते नक्कीच